राज्यामध्ये मुख्य भाषा खूप साऱ्या बोलल्या जातात आणि त्याच्या उपभाषा पण आहेत की अन त्याचा सांस्कृतिक प्रभाव आपल्या रोजच्या भाषेमध्ये खूप प्र प्रकर्षाने जाणवून येतो जसं की मराठी भाषेमध्ये त्याच्या उपभाषा आहेत कोकणी आहे समुद्राकाठची कोकणी आहे मग मालवणी आहे आणि त्याचप्रमाणे पुणेरी महामराठी आहे नगरी मराठी आहे औरंगाबादची कोल्हापूरची सातारकडची अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातले जे शहर आहेत तिकडची जी जसं शहर बदलतं तसं भाषेचं अंग जी बोलण्याची पद्धत आहे ती बोल बदलली जाते तर आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर खूप मोठ्या प्रकारे प्रभाव असतो जसं की जसं सण असतं त्यानुसारच त्या गोष्टींचा आपल्यावर अफेक्ट पण होत राहातो सो मला एवढंच म्हणायचं आहे की जसा देश जसा वेश तसा देश आणि जसा भेस तर या पद्धतीने आपण पुढे जात राहायला पाहिजे